हॅलो हां हां मी तिथलेच

केजी वनची आहे चाळीस हजार आणि केजी टूला पंचेचाळीस हजार आहे आणि हां नाही कन्सेसन म्हणजे आमच्या इथे भरपूर ऍक्टिव्हिटीज आहे ना स्पोर्ट्स आहे मग स्विमिंग टॅंग आहे मग आपलं हे योगा वगैरे भरपूरच गेम्स वगैरे आमच्याकडे स्पोर्ट्स आहे तर त्यामुळे आम्ही फी एकदम रिजनेबल ठेवली आहे बाकीच्या शाळेपेक्षा आमच्या शाळेत कमी आहे फी हां स्कुल बस आहे युनिफॉर्म वगैरे पण शाळेतूनच भेटतात शूज सॉक्स वगैरे सगळं आम्हीच अव्हेलेबल करतो

कशासाठी स्विमिंगसाठी आहे ना आम्ही बा बाहेरचेच सगळे टीचर्स स्टॉफ बोलवला आहे मेट्रो सिटीमधल्याच आहे टीचर्स सगळे हो हो बरं चालेल

हां समजा तुम्हाला अर्जंट असेल की पुण्याला तुम्हाला तुमचा तिथला जॉब आहे अन् तुम्हाला जावंच लागेल तिथे तर मग आम्ही ट्रान्सफर करून देऊ तिथे नाही नाही याच्यातच ट्रान्सफर होऊन जाणार तुमचं हो हो हो हो चालेल बरं बरं हो हो चालेल चालेल हो ठीक आहे